महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत जंगल जंगल समुद्रकिनारे आहेत तर त्या मला हाइकिंगसाठी आवडणारे जे जागा आहेत तर पहिलं म्हणजे महाराष्ट्र नेचर पार्क तर महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पक्षी आणि खूप वेगळ्यावेगळ्या प्रकारचे आपल्याला जी फुलं असतात जी फुलं असतात जी पक्षी असतात जे इंसेक्ट्स असतात ते आपल्याला बघायला भेटतं आणि दुसरं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क जे बोरवलीला स्थित आहे तिकडे वेगवेगळ्या प्रकारची प्राणी आहेत जसं की सिंह वाघ सिंह वाघ त आणि तिकडे पावसाळ्यात जाण्याला जाय जायला खूप मला खूप आवडतं कारण की पावसाळ्यात तिकडचा जो नजारा असतो तो खूप चांगला असतो आणि तिकडे कन्हेरी केव्ज आहेत तिकडून तिकडे आपण जाऊन ट्र ट्रेकिंग पण करू शकतो आणि दुसरं म्हणजे मला बर्फा बर्फ याज बर्फ जिथे बर्फ असतो तित त्या जागी जायला पण खूप आवडतं जसं की जम्मू काश्मीर लडाख मनाली आणि मला जायची आणि परत जायची खूप इच्छा आहे आणि मला सूर्यास्त आणि सूर्यास्त बघायला जास्त समुद्रकिनारी खूप आवडतं कारण की तिकडे समुद्रकिन्यावर समुद्रकिनाऱ्यावर खूप शांतता असते आणि चांगलं म्हणजे एकांत भेटतो छान आपण खातो वगैरे आणि मला या ज्या गोष्टी आहेत हायकिंगसाठी खूप आवडतात आणि महाराष्ट्रात पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी खूप मज्जा येते जसं की आपण वॉटर फॉल्स बघायला जातो ट्रेकिंगला कळसूबाई करून ट्रेकिंगसाठी जातो तर खूप पावसाळ्यात ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी जायला तर खूप मज्जाच येते तर या प्रक् या या प्रकारचे जे हाइकिंग आहेत आणि ज्या जागा आहेत त्या मला खूप आवडतात